प्रथम मी माझ्या घरासमोरची नाली स्वच्छ करेल तसेच घरासमोरील मैदान साफ व स्वच्छ ठेवील तसे रोज निघणारा कचरा हा इकडे तिकडे न फेकता तो एका डब्यामध्ये ठेऊन व तो नगरपरिषदेच्या गाडीमध्ये टाकेल तसेच घरासमोरही विहीर आहे त्यामध्ये गाळ साफ काढण्याचा प्रयत्न करील तसेच सुट्टीच्या दिवशी आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न मी पूर्णपणे करेल